सरकारच्या अनेक योजना आहेत त्यापैकी महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत त्या युज उज्ज्वला गॅस योजना आहे लाडकी बहीण म्हणून एक योजना आता नुकतीच सुरू झालेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये आयुष्मान भारत म्हणून एक आपल्याला योजना माहिती आहे की जी ज्या लोकांना त्या को पाच लाखापर्यंतचा विमा त्यांना मिळू शकतो आणि त्याचा फायदा त्यांना नक्कीच होऊ शकतो यासाठी मात्र सगळ्यासाठी रेशन कार्ड आवश्यक आहे केशरी रेशन कार्ड म्हणून एक रेशन कार्ड असतं की तुम्ही बिलो पॉवर्टी लेव्हल च्याखाली असाल तरच तुम्हाला या योजनांचा लाभ मिळू शकतो आणि म्हणून रेशन कार्ड हे अजूनही ग्राह्य धरलं जातं आपण बाकी सर्व पुरावे असं वाटतं आपल्याला की आपल्याकडे आ आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे तर मग आपल्याला बाकी काय उपयोग आहे रेशन कार्डाचा तर असं नाही आहे सरकारी योजनांसाठी मात्र नक्कीच रेशन कार्ड अत्यंत आवश्यक आहे